हॅलो प्रभू बोलत आहेत का नमस्कार मग प्रफुल्ल ब कुलकर्णी बोलतो आहे हा आमच्या एक आमच्याकडं ना एक फॅमिली फंक्शन आहे बारा तारीखला तर त्यासाठी आम्हाला एक पाचशे प्लेट असा पाचशे प्लेट असं हे मॅंगो पल्प लागणार होता कारण की किती किती हे लागेल त्यासाठी काय सांगू शकता तुम्ही पाचशे प्लेट म्हणजे किती होईल आपलं हे ट्रॅडिशनल जी पद्धत आहे तशीच एक आपला धरून चाललो आहे की पाचशे प प प्लेट होतील

भरावं लागेल ना फुर सर त्याच्या अप्रॉक्सिमेटली पंचेचाळीस ते पन्नास लिटर आपण पकडूया तुमचा रेट कसा आहे बॉटल्सपेक्षा तरी असं कॅन जरा कम्फर्टेबल होईल ना अच्छा म्हणजे कसं कम्फर्टेबल पण होईल ना तेवढं जरा बॉटल्स तसं सांभाळून देणं वगैरे पण आणि याचं कसं हे जास्त योग्य वाटतं आहे मला कारण फार मोठं असून पण उपयोग नाही ना

साधारणतः बघा बाराचा तारीखचं ते त्याच्या अगोदर कसं काय म्हणजे तुम्ही डिलिव्हरी करणार की आम्हालाच करावं घेऊन जावं लागेल साधारण किती पडेल नाही आपलं क कुडाळमध्ये अच्छा आपलं हे जे आहे ना ती लोकेशन जे आहे ती वाटवेंचा पहा तिकडे पावशीला अच्छा हो क कसं करणार नेमकं तुम्ही सांगा मला बारा तारखेला तुम्ही आधल्या दिवशी परत डिलिवरी करणार का ओके ओके जरूर हो मग मी बघतो शनिवारपर्यंत येऊन जायला बघतो ओके ओके थँक्यू